हां बोल ना अजा बस मस्त चालू आहे बोल तू बोल काय म्हणतो हां बोल ना चल जाऊया कधी दुपारचा करायचा आहे का मग रात्री हां तर मग जाऊया ना आहे ना व्हेजीज व्हेज आहे ना ते तर पूर्ण चालेल ना व्हेजीचं जाऊया आहे तिथं चांगलं भेटतं जेवण तर थाली घेऊ शकतो काही पण घेऊ शकतो तसं काय नाही पनीर पण चांगलं भेटतं तिथं हां हां हां हां हां हां चालेल ना चालेल तिथे हां भेटणार भेटणार भेटणार ना बिर्याणी पण मस्त आहे तिकडं तिकडे बिर्याणी पण चांगली आहे व्हेज बिर्याणी पुलाव वगैरे घेतला ना तो पण चांगला हां तर मग काय जेवूया तू बोल हां भेटणार भेटणार भेटणार भेटणार भेटणार चायनीज पण आहे नाही नाही चांगलं आहे तिकडे जाऊ या चल का आपण पण खूप दिवस झाले काही प्लान केला नाही चालेल करूया हां चालेल भेटणार ना आता आमरस भेटेल आता आमचंचा भेटणार भेटणार भेटणार ते पण भेटेल भेटेल सर्व भेटणार तिथे बासुंदी वगैरे पण हां कर अकरा वाजता कर बघूया तर नंतर बोलूया ना काय हरकत नाही त्याच्यात कधी पण करू देत अगदी फोनवर बोलूया हो हो हां बाकी बाकी काय चाललं आहे हो चालेल चालेल ठीक आहे काम कर संडेला फोन कर ना मला हो चालेल